हो मी न्यूज वाचते माझ्या मोबाईलवर बरेच असे ॲप आहेत जसं की पुण्यनगरीचा ॲप आहे लोकसत्ताचा ॲप आहे लोकमतचा ॲप आहे असे बरेच न्यूजचे ॲप आहेत ज्याच्यावर रोज अपडेट्स येतात आणि मी त्या रोज वाचते न्यूज वाचल्यामुळे आपल्याला जगातील माहिती भेटते बाहेर काय सुरु आहे ते भेटते आणि हे जे ॲप आहेत ते आपल्याला त्याची पुरवणी करतात त्या त्यानंतर बऱ्याच चॅनलला मी सबस्क्राईबही केलेला आहे जसं की ए बी पी माझा न्यूज झी टी व्ही झी चोवीस तास अशा काही मराठी बातम्या इन हिंदी चॅनल्स हे पण मी सबस्क्राईब करून ठेवलेले आहेत जे की आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतात आणि मी बरेच चॅनल असे सबस्क्राइब केलेले आहे ज्यावर नोटिफिकेशन येतात आणि लाईव बातम्यासुद्धा कळतात त्यावर मी रोज बघते आणि माझ्या घरच्यांना पण सांगते की तुम्ही ह्या न्यूज वाचत जा ज्यामुळे आपल्याला आपल्याला